तुमचा आवडता सण कोणता

तर गणपतीमध्ये जी आरास बनवणे किंवा मातीची गणपतीची मूर्ती ऑर्डर करणे आमच्या घरी दरवर्षी म्हणजे माझ्या लहानपणापासूनच येतो आहे गणपती तर सुरवातीला आम्ही थर्माकोलचे मखर वगैरे ब आणायचो त्यानंतर आम्ही म्हणजे आता जवळजवळ बारा ते चौदा वर्ष झाले आम्ही थर्माकॉल बंद केलाय पर्यावरण च्या याच्यामुळे त्यानंतर आम्ही घरगुती हाताने बनवलेले कागदाचे किंवा पुठ्ठ्यांचे वगैरे अशे डे डेकोरेशन बनवतो किंवा एखादं म्हणजे मेसेज देतो डेकोरेशनद्वारे कधी पर्यावरणाचा मेसेज तर कधी एकदा अब्दुल कलाम गेले तर अब्दुल कलामच्या आठवणींमध्ये मेसेजेस किंवा झाडे लावा झाडे जगवा किंवा शेतकरी आत्महत्या किंवा म्हणजे असे ब वेगवेगळ्या विषयांवर आम्ही डेकोरेशन करतो ते पण इकोफ्रेंडली ते बनवण्यामध्ये माझे गणपतीच्या आधी पाच सहा दिवसांपासून त्याची तयारी करायला लागते ते सर्व करण्यामध्ये एक प्रकारचा आनंद येतो त्यानंतर गणपती गणपतीची मूर्ती जी आहे मी सांगितलं की मातीची आम्ही आणतो पूर्णपणे इकोफ्रेंडली असते पाच गौरी गणपती आमचा गणप असतो म्हणजे सात कधी सहा दिवस तर कधी सात दिवस तर ते सहा ते सात दिवस कसे निघून जातात कळत पण नाही पूर्ण सहा ते सात दिवस जेवढे दिवस गणपती घरात असतात त्यादिवशी तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइमाची आरती होते सकाळची आरती छोटी असते संध्याकाळची आरती जवळजवळ एक तास चालते आणि आजूबाजूचे सर्व लोकं त्या आरतीसाठी एकत्र जमतात आणि मजा करतात आनंद घेतात आरतीचा आणि भरपूर पाहुणे वगैरे सतत येत राहतात त्यामुळे गणेशोत्सव हा सण मला भरपूर आवडतो म्हणजे दिवाळीला आम्ही कलर वगैरे करत नाही पण गणपतीमध्ये नक्कीच करतो आणि सर्व आनंद जो आहे म्हणजे दिवाळीपेक्षा मोठा सण आमच्यासाठी ग गणेशोत्सव आहे आणि असा आम्ही अशा अशाप्रकारे साजरा करतो विसर्जनाला पण एक भव्य मिरवणूक निघते सर्व आसपासचे लोक असतात आणि इथे जवळच्या नदीवर आम्ही जातो आणि विसर्जन करतो जाताना भजन वगैरे किंवा मोठमोठ्याने गणपतीच्या गर्जना वगैरे जयजयकार करत जातो थोड्यावेळ डी जे डी जे असतो तो एक करायला नाही पाहिजे पण मुलांची हौस म्हणून तो डी जे ठेवतो आणि जवळजवळ आहे रस्ता घरापासून ते नदीपर्यंतचा म्हणजे चालत पाच ते दहा मिंट पण आम्हाला ते विसर्जनासाठी लागतात जवळजवळ दोन ते अडीच तास कारण सर्वजण नाचत वगैरे जातात तर अशाप्रकारे पूर्ण धमाल असते या पूर्ण उत्सवामध्ये म्हणून मला हा सण भरपूर आवडतो